बोला

बघा आता तुम्हाला जर एम पी एस सीकडेच जायचं असेल तर तुम्ही तुमच्या इंटरेस्टनुसार तुमची फॅकल्टी निवडावं लागेल तुम्हाला जसं की आता पुढे चालून तुम्हाला एम पी एस सी करायची आहे म्हणजे एम पी एस सीमध्ये कसं सामाजिक क्षेत्रामध्ये जास्त काम करावं लागतंय त्याच्यामुळे तुम्हाला राज्यशास्त्र इतिहास आणि अर्थशास्त्र या सारख्यां विषयांवर जराशी कमांड असायला पाहिजेत त्याच्यामुळे तुम्हा तुम्हाला आर्टस् हा विषय निवडणं जास्त चांगलं राहील तसं तुम्ही सा

मग ते चालते ना ते कसं आता तुमच्या इंटरेस्टनुसार असतं ते आणि तुम्ही नंतर एक्स्ट्रा नॉलेज समजा आता तुम्ही सहज सायन्स घेतलं मग त्याच्यानंतर अं तुम्हाला इतिहास भूगोल हे जे आहे हे तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागेल कारण तुम्ही जर एम पी एस सीकडे जातो म्हटलं मग तुम्हाला समाजामध्ये काम करावं लागते त्याच्यामुळे तुम्हाला ते नॉलेज असणं गरजेचं ठरते त्याच्यामुळे मग तुम्ही सायन्स घेतलं तरी काही हरकत नाही बारावीनंतर बारावीपर्यंत सायन्स बारावीनंतर तुमच्या इच्छेनुसार ग्रॅज्युएशन कोणत्या पण फील्डमध्ये करू शकता त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर एम पी एस सीची तयारी करून बारावीनंतर तुम्ही थोडासा शॉर्ट टाईममध्ये एम पी एस सीची तयारी करू शकता म्हणजे एक्झाम ड्युरेशनमध्ये सुध्दा तुम्ही ते करू शकता त्याच्यानंतर तुम्ही जर सायन्स करतो म्हटलं तर तुम्हाला नंतर यू पी एस सीमध्ये थोडासा याचा हातभार लागेल आणि एम पी एस सी करतो म्हटलं तरी ते तुम्हाला मदत मदतच होईल त्याची अ बघा तुमच्या इंटरेस्ट इंट इंटरेस्टनुसार असते ते तुम्हाला जर खरोखरच समजा आता एम पी एस सीमध्ये तहसीलदार एस डी ओ बीडीओ यासारख्या पोस्ट पाहिजे असेल तर तुम्ही आतापासून दहावीनंतर जे निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य आहे आणि जर समजा यातलं समजा कशाची माहिती लागत असेल तर तुम्ही निश्चितच मला याच्यानंतर कॉल करू शकता हो थँक यू